हॅलो

मी जोशी बोलतो आहे नाशिकवरून माझा इथे ट्रॉफी विकण्याचा व्यवसाय आहे वेगवेगळ्या काही कारणासाठी निमित्ताने कोणी काही देतात कोणाचा वाढदिवस असतो किंवा काय असेल त रत्या दृष्टीने मला काही ट्रॉफीज लागतात आणि घाऊकमध्ये साधारण आता एक काय ऑर्डर आलेली आहे मला सार्वजनिक वाचनालयाचे नाशिकच्या तर ते त्यांचे शिक्षक दिनाचं पुरस्कार आहे त्यांचा त्यानिमित्ताने साधारण तीस एक लोकांचा सत्कार त्यांनी ठेवलेला आहे तर मला तीस ट्रॉफीज लागतील

लोगो वगैरे आहे ना आहे ना हां काय रेट काय पडेल तुमच्याकडे चाळीस बारा इंच समजा बुवा उंची बारा इंच असते आणि क्वांटिटी प पन्नास आहे एक्रेलिकचं शेडींग येईल त्याला वरती कवर काय म्हणतात तुम्ही त्याला ते हा बॉक्सेल नाही आतला मटेरियल तुमचं हे असं कायय लाकडाचं असतं ना आतलं आणि त्याच्यावरती प्लेट असते प्लेटवरती नाव बिव येईल

तर एक अंदाज द्या ना तुम्ही मला साधारण तर पार्टीला मला सांगावं लागेल ना किती रुपयापर्यंत जाईल ट्रॉफी काय

म्हणजे सहा सहा हजार रुपयेची तर तुमचेच एवढे झाले तर मग मला काय त्याच्यात मिळेल हो डिझाईन काय प्लेट आहे आता नॉर्मल प्लेट असते ते लोगोचे प्लेट येईल हां कायतरी कमी केलं तर जरा बरं पडेल जरा मला गिऱ्हाइकाकडून पैसे घ्यायचे ना मला एका ट्रॉफीमागे निदान हजार दीड हजार तर मिळायला पाहिजे का नाही तुम्हाला एकदम पन्नासचा बिजनेस मिळेल हां

किती वेळात कधीपर्यंत देऊ शकाल तुम्ही पंधरा दिवसात जास्तीत जास्त तुम्ही स्वतः बनवता का की मटेरियल दुसरीकडून मागवता बरं बघा मग मला तुम्ही मी रेट बीट कळवा काय आहे तो प्रमाणे डिझाईन मी तुम्हाला पाठवतो काय पाहिजे त्यांना नावाची लिस्ट पाठवतो पन्नास ट्रॉफीज लागणार आहेत आपल्याला त्या हा नावं बिवं पाठवतो सगळी हां शिक्षक गौरव दिनानिमित्त आहे ते तुम्हाला पाठवतो सगळं हां आणि मला काही तरी त्याच्यामध्ये हजार दीड हजार राहतील असं बघा जरा तुम्ही ते काय ते रेट बीट हां हां ठीक आहे चालेल ओके पाठवतो मी